हॅलो ते म्हणलं तुम्ही गॅस लावून घ्यायले ना हा तर ते गॅस लावू नका पाईपलाईनच लावा पाईपलाईनं कसं पाईपलाईन आता सगळीकडून पाईपलाईन निघाली गॅसचं टेन्शन नाही काय नाही डायरेक्ट पाईपलाईन आपल्या गॅसपर्यंत येऊन जाते स्वीच डायरेक्ट चालू केला की सरळ आपल्या गॅसपाशी येऊन जाते गॅस हा लिकेज झाली तरी कसं आहे घराच्या बाहेरून राहाते सर्व टाकी वगैरे हे ते टाकी म्हणजे कसं घरात राहाते पेट झाला भडका झाला तर कसं असते ते फ फुटण्याची शक्यता राहाते थोडीफार डायरेक्ट स्फोट झाला तर पूर्ण फॅमिली राहाते आतमध्ये आपली पाईपलाईनमध्ये कसं आहे लिकेज जरी झाला बाहेर होईल आपल्या घरात थोडी स्फोट होणार आहे हां हां हां हां हां हां हा ते यायला बरोबर आहे तुमचं पण आता ब बरं राहाते असं आम्हाला वाटते कारण की डायरेक्ट आपलं कसं आहे घरी डायरेक्ट गॅस येते सर्व आता जास्त लोकं सिटीमध्ये आता तेच वापरत आहे तर आम्ही काल तिथं ब्लॉक फ्लॅट घेतला तिथं पण फ्लॅटवर आता डायरेक्ट पाईपलाईनचीच हे चालू आहे सगळं सिस्टम हां हां हां हां बरं बरं बरं नाही हां याचं कसं स्विच वगैरे बाहेर राहाते पाईपाचं डायरेक्ट बंद केलं फिरवून बंद केलं की झालं पूर्ण बंद हो ठीक आहे चालतं आहे मग हां हां चालतं आहे चालतं आहे चालतं आहे भेटू